हॅलो मी प्रशांत बोलत आहे हा जी एश टी ऑफिसमध्ये कॉल लागला आहे का सर सर मी एक लहान व्यावसायिक आहे आणि जे जी एश टीचं देयक आहे ते पुढं ढकलण्यासाठी मला काही हे भेटू शकतं का म्हणजे त्यासाठी मला काही सल्ला पाहिजे होता तर तो तो तुम्ही मला देऊ शकता का तर कारण माझी आर्थिक स्थिती काही एवढी चांगली नाही आहे आणि आता माझ्याकडे पैशांची कमतरता आहे तर मला हे जी एश टी देयक मी आत्ता देऊ शकत नाही आहे तर मला काही दिवसांचा कालावधी भेटू शकतो का ज्यामुळे मी माझे आर्थिक स्थिती चांगली झाल्यानंतर मी हे जी एश टी देयक देईल आणि आत्ता जो माझ्यावर आर्थिक ड टंचाईचा जो वेळ आलेली आहे त्यातून मी माझी सुटका होईल यासाठी मला तुमचे तुमच्याकडून माहिती पाहिजे होती